हां नमस्कार मला माझ्या मुलीसाठी डान्स क्लासचं हे करायचं होतं तुमच्याकडे हां माझी मुलगी आहे रिद्धी म्हणून हां ती आत्ता बारा पूर्ण आहेत तिला तेरा रनिंग आहे हां तर आम्ही शिरगाव हां शाळा इथे रत्नागिरी फाटक हायस्कूल तर दुपारची आहे तिची शाळा म्हणजे साडेबारा ते साडेपाच शाळाचं टायमिंग आहे हां हां डान्सची खूप आवड आहे शाळेच्या याच्यामध्ये भाग घेते ती सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये पण घरात पण करते रील्स वगैरे पण म्हणजे करते घरातल्या घरात

तिला ते क्ला क्लासिकल नृत्य असतं ना हां त्याची पण आवड आहे तिला

नाही नाही क्लासच लावायचा आहे प्रॉपर हां त्याच्यामध्ये तर तुमचं कसं काय काय आहे ते फीस किंवा किती दिव

बारा तर शनिवारी तिची शनिवारी पण बा साडेबारा ते साडेपाच शाळा आहे फक्त रविवार सुट्टी असते तिला हां शनिवारी पण हाफ डे वगैरे असं काय नाही त्यांच्या शाळेला हो हो हां हो हो चालेल आणि फीज कसं काय तुमचं

हा महिन्याचे चालेल चालेल आता हे बॅच आहेत की वयानुसार आहे की असं सगळ्यांना हां म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला करायचा असेल तरी पण घेऊ शकता तुम्ही हां हां त्याचं म्हणजे घेऊन तुम्ही जाणार की ते पालकांनी पेरेंट्सनी घेऊन जायचं म्हणजे ओके ओके हां चला थँक्यू